नमस्कार सर मी परवाच एक कंपनी स्थापन केली आहे सर दोन तीन महिने झाले त्या व्यवसायासाठी मला जी एस टीची नोंदणी करायची आहे त्यासाठी मला कोणाला भेटावं लागेल जेणेकरून मला ते त्या बाबतीत मार्गदर्शन करतील हा ठीक आहे सर मी त्या सरांना भेटतो आणि त्यांना सविस्तर विचारणा करतो सर हा नमस्कार सर ते परवा अलीकडंच मी एक कंपनी स्थापन केली आहे सर चार पाच महिने झाले तर त्या व्यवसायासाठी मला जी एस टीची नोंदणी करायची आहे तर त्या संदर्भात मला कोणते कोणते कागदपत्र तुम्हाला सबमिट करावे लागतील सादर करावे लागतील जेणेकरून मला माझा जी एस टी नंबर त्वरित मिळेल काय झालं सर प्रत्येक ग्राहक हा बिल बिलावर जी एस टीचा जी एस टी नंबर आहे का विचारतो आहे त्यामुळं माझी विक्री थांबली आहे तर मला त्वरित जी एस टीचा नंबर मिळावा ठीक आहे सर मी येतो तुमचे सगळे कागदपत्र सबमिट करतो